हॅलो फ्रेंड्स मी साक्षी पाटील बोलते आज मी तुमच्यासमोर येत आहे की मी आधार अपडेट करण्यासाठी सेतू कार्यालयात गेले होते तर माझं अधार अपडेट नव्हतं म्हणून मी सेतू कार्यालयात गेले होते तर तुम्हाला माहिती ए का सेतू कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी माझे आधार अपडेटचे पूर्ण प्रोसेस करून घेतली माझ्या हातांचे ठसे घेतले फ माझा चेहरा स्कॅन वगैरे करून त्यांनी माझी पूर्ण आधार अपडेटची जी प्रोसेस आहे ती पूर्ण केली आणि तिथे फार गर्दी होती तरीही त्या मी उभं राहिलो थोडे मी उभी राहिली थोडी वेळ थोड्या वेळ उभी राहिल्यानंतर माझा नंबर लागला आणि माझी प्रोसेस पूर्ण झाली आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुम्हालाही जर चला तर मग तुम्हालाही जर आधार अपडेट करायचं असेल तर तुम्हीही लवकरात लवकर सेतू कार्यालयात जाऊन त्या आधार अपडेट करून घ्या आणि थोडंसं लाईनमध्ये उभं रहावं लागतं पण मग रहावं आता काय आपलंच काम आहे मग रहावंच लागेल ना मग ते आधार अपडेट करून घ्या